आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती आणि होळी हे दोन शब हे दोन सण प्रामुख्याने साजरे केले जातात त्यातल्या त्यात आमच्या कोकणामध्ये गणपती आणि चतुर्थी गणपती आणि होळी ह्या प सणाचं फार जास्त महत्त्व आहे गणपती येणार म्हणजे सगळीकडे आनंदान असतो आणि ब त्याच्या आधी एक महिना ब काही लोकं आहे ना श्रावण महिना पाळतात त्याच्यामध्ये काही लोकं नॉनव्हेज खात नाही काही लोकं खातात पण ज्यांच्या घरी गणपती येतो त्यांच्या घरी हे प्रामुख्याने आहे ना सगळं ओ सोवळंओवळं पाळलं जातं आणि गणपतीच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी चतुर्थी असते त्या दिवशी गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी गणपतीला आदल्या दिवशी काही लोकं गणपती आणतात रात्री आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्याचं पूजन करतात म्हणजे रीतसर प्रतिष्ठापना करतात म्हणजे गणपती आणणं त्याचं पूजा करणे ब्राह्मणाला बोलावून त्याची प्राण प्रतिष्ठा करणे पाद्यपूजा करणे त्याला जसं आपण आंघोळ वगैरे करतो तसं पंचामृताने आंघोळ घालणे नंतर त्याला अलंकार घालणे वस्त्र प्रावरण घालणे असे विविध प्रकार करून त्याची पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य गोडधोडाचं म्हणजे गणपतीचं आवडतं खाद्य म्हणजे मोदक मोदक आणि पा पंचपक्वान्नं म्हणतात तसं गोडदा त्यांना नैवेद्य दाखवला जातो